आमच्याकडे एक बुढीचा चिवडा म्हणुन हा प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे तो आमच्या येथे आझाद मैदान येथे एका छोट्या हॉटेलमध्ये मिळतो जो गेल्या काही शंभर वर्षापासनं त्याची परंपरा जोपासत आहे जवळपास चौथी पाचवी पिढी ते तो व्यवसाय करतो हा बुढीचा चिवडा हा खूप फेमस आमच्याकडे आहे येथे लोकं दुरून दुरून तो बुढीचा चिवडा खायला येतात आणि तो पर्टीकुलर त्या एकाच ठिकाणी मिळतो बाकी इकडे तिकडे कुठे मिळत नाही तर तो खूप अतिशय उत्तम खाद्यपदार्थ आहे